पावसाळा तसा आता म्हणजे दरवर्षी काही दिवसांनी पुढे ढकलत चालला आहे म्हणजे पाच सात जूनला पडणारा पाऊस आता एक दहा दहा वीस वीस दिवसांनी लांबणीवर पडतो आहे त्यामुळे पेरण्या वगैरे पण लांब लांबवतात मागच्या वर्षी भरपूर मुसळधार पाऊस झाला होता यवतमाळमध्ये या वर्षी दोन हजार तेवीसमध्येही भरपूर मुसळधार पाऊस सांगितला आहे हवामान खात्याने प् आणि त्याव्यतिरिक्त आता मार्च एप्रिल महिन्यामध्ये पण भरपूर तुफानी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं आहे तसं तापमान भरपूर आहे यवतमाळमध्ये आणि कारण झाडं वगैरे नाही आहे भरपूर ओस असा प्रदेश आहे आणि तेच आता म्हणतात की जिथे झाडं वगैरे असतात तिथे रिमझिम पाऊस पडतो तो शेतीसाठी चांगला असतो पण इकडे झाडं वगैरे जास्त नसल्यामुळे पाऊस जो पडतो म्हणजे तो ढगफुटीसारखा पडतो आणि त्याने शेतीचं नुकसान होतं तर पावसाळ्याचा म्हणजे ब सर्वांच्या जीवनावर इथलाच परिणाम करतोय अवकाळी पाऊस पण आजकाल भरपूर व्हायला लागला आहे तर त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा आणि या वातावरणाच्या उद्रेकापासून सर्वांची सुटका करा असं म्हणणं उचित ठरेल